सध्या गाजत असलेल्या गायकांपैकी मला ज्यांचं गायन सर्वात जास्त आवडतं तो म्हणजे विशाल मिश्रा त्याच्या आवाजात एक वेगळीच मिठास आहे आणि तो जेव्हा गातो तेव्हा त्या गाण्यामागची भावना अगदी थेट हृदयाला भिडते त्याचं गायन हे फक्त एक संगीताचा प्रकार नाही तर एक अनुभव असतो विशाल मिश्रा यांचं काफिरा साथी रे आणि फिर मुस्कुराएगा इंडिया यासारखी गाणी मला विशेष आवडतात काफिरा हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी येतं कारण त्यामध्ये विरहाची भावना अतिशय खोलवर मांडलेली आहे तो गाताना इतकं मन लावून आणि समरस होऊन गातो की ऐकणाऱ्यालाही त्याचं दुःख प्रेम किंवा आशा अगदी तशीच जाणवते विशालचं गाणं आवडण्याचं एक कारण म्हणजे त्याच्या आवाजाची विविधता त्याचा आवाज हलकासा खर्जात जातो आणि नंतर उच्च सुरांवर जातो तेव्हा एक वेगळाच प्रभाव निर्माण होतो आधुनिक वाद्यसंगीतातही त्याने आपली खास शैली कायम ठेवली आहे तो आपलं संगीत आणि शब्द अगदी विचारपूर्वक मांडतो निवडतो त्यामुळं त्याची प्रत्येक रचना हृदयाला भिडते तसंच त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा अत्यंत शांत मितभाषी नम्र असा तो आहे प्रसिद्धी असूनही तो नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि अशा व्यक्तिमत्त्वामुळेच त्याचं संगीत अधिक प्रामाणिक वाटतं तो गाणं केवळ लोकप्रिय होण्यासाठी गात नाही तर त्याच्यामागे एक भावना आणि हेतू असतो त्याचं फिर मुस्कूराएगा इंडिया हे गाणं कोरोनाकाळात खूप प्रेरणादायक ठरलं आणि त्या काळात जेव्हा सगळं थांबलं होतं लोक निराश झाले होते तेव्हा विशालच्या आवाजाने लोकांना पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं हे दाखवतं की गाणं ही फक्त करमणूक नसून ते समाजासाठीही आशेचं माध्यम असू शकतं